घरी फूल घरी खूप सारे गुलाबाचे जसे मोगऱ्याची फुलं गुलाबाची फुलं जास्वंदाची फुलं असल्यामुळे आम्ही ते बाहेर जाऊन स बाहेर जाऊन विकत असतो नंतर ते कोणी पण घेतात नंतर कोणी मंदिरामध्ये जाऊन त्याचं हार करतो नंतर देवीजवळ करतो कुणी घरी वापरण्यासाठी वापरण्यासाठी पण विकत घेतात आणि घरी मंदिरामध्ये पण हार करून छान कुणी वाहते कुणी असं असं एक फूल घेऊन पण असे वाहते त्यामुळे गुला गुलाबाचे फूल झालं जास्वंदाची फुलं झाले असे अनेक प्रकारची फुलं असतात ते बाहेर जाऊन विकल्यानंतर खूप सारे लोक असे घेतात ते कुणी कोण ते कुणी असे दिव मंदिरामध्ये देतात कुणी कुणाला विकायचे असेल तर ते ते सुुद्धा दुसऱ्यांना विकू विकू देतात त्यामुळे आम्ही त्यांना पण देतात आम्ही दिल्यानंतरमध्ये ते पण स्वत स स्वत घरी पण वापरणीमध्ये काढते कुणी मंदिरामध्ये देते कोणी सजावटीसाठी जण घराला तोरण करते आणि नंतरमध्ये नंतर ते ते पण दुसऱ्याला विकून गेले घेतल्यानंतरमध्ये ते पण काही कुणाला लागलेच तर ते पण देऊन देतात